आधीच्या घरा झोपड्यांच्या घरामध्ये फ छान शेणाचं सारवण करत होते शेणाचं सारवण करून अंगणामध्ये सडा टाकत होते सडा टाकल्यानंतर छानसे गाईक गाईक लोकांच्या घरून शेण जमा करून आणायचं शेण जमा करून आणल्यानंतर सकाळी आई शेणाचा सडा टाकायची शेणाचा सडा टाकल्यावर मग मस्त छान शेणानी छान पिवळं पिवळं अंगण छान शेणानी छान सुगंधछान शेणाचा येत होता आधीचे लोकं झोपड्यामध्ये अशीे मातीच्या घरामध्ये राहून शेणाचं सारवण करून खूप छान वाटत होतं छान रांगोळी काढून बढिया शेणाच्या आंगो अंगणामध्ये मस्त छान सगळे जणं सकाळी उठून शेणाचे सडे टाकायचे शेणाचे सडे टाकल्यानंतर छान सगळेजणं शेणाच्या सड्याचे आ अंगणामध्ये छान रांगोळी काढत होते रांगोळी काढल्यानंतर शेणाच्या गऊ मातीचा उपयोग होत होता आधी सगळे लोकं छान शेणाच्या घरामध्ये राहून समजा मस्त छान आरोग्यमुक्त राहात होते सगळ्यांचे घर स्लॅबचे काही होते नाही न त्याच्यानंतर स्लॅबचे घरं नसल्यामुळे सगळ्यांचे मातीचे घर असल्यामुळे सगळे जण शेणाचा वापर करत होता शेणाचे वापर करत असल्यामुळे सगळे लोकं छान आरोग्यदायक राहात होते सहर स्वतचं लेकरं बाळ छान मुलं सगळ्यांचं आरोग्य छान राहत होतं शेणाच्या अंगण शेणाचे घराच्यामध्ये सारवण केल्यानंतर सगळं शेणाचं आता सगळं सिमेंटचं झालं ओ पाऊस आला की पाणी सगळं इकडं तिकडं चालं जाते सगळं फ्लोरिंगचं असल्यामुळे आता शेणाचा वापर खूप कमी झालेला आहे शेणाचा वापरमुळे आता सगळ्यांना असं काही शेण आणावं आवश्यकता कोणाला राहिली नाहीये शेणाची त्यामुळे आता आजार पसरले आहे मच्छर पसरले आहे पाण्याचा साठा राहिला म्हणजे मच्छरने बिमाऱ्या वाढल्या आहेत त्याच्याचनंतर शेणाचं जेंव्हा अंगण राहत होतं तेव्हा पाणी वरचं पाणी वगरे पावसाचं पाणी वगैरे सगळं पित होतं पिल्यानंतर सगळे आजारमुक्त होत होते काही अशीे आजार वगैरे राहत नव्हते